प्रवासाला जाताना आपण आपल्या सगळ्या गरजेच्या वस्तू घेतल्यात का नाही हे चेक करणे महत्वाचे आहे त्यामध्येच गोळ्या सर्दी झाल्यावर सर्दीची गोळी खोकला असेल तर खोकल्याची गोळी डोकेदुखी असेल तर डोकेदुखी यावरच्या गोळ्या घेतल्यात की नाही फर्स्ट एड बॉक्स आपण घेतला पाहिजे तो घेतला आहे का नाही हे चेक करणे गरजेचे आहे तसेच आपण एक्स्ट्रा कपडे घेतले पाहिजेत उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर तुम्ही सुती कपडे घेऊ शकता आणि जर थंडीत फिरायला जात असाल तर तुम्ही लोकरी कपडे घ्यायला पाहिजेत तसेच स्त्रियांना पिरियड्स कधीही येऊ शकतात त्यामुळे त्यांनी त्यासाठी लागणारे पॅड्स सोबत कायम आपल्या पर्समध्ये ठेवले पाहिजे त्यासाठी होणारा त्रास त्याच्यामध्ये त्यामध्ये दुखणे ज्यासाठी पेन किलर आपण आपल्यासोबत ठेवल्या पाहिजेत आपला मोबाईल्स फोन्स त्यावर इमर्जन्सी डायलर कॉन्टॅक्ट चालू ठेवले पाहिजेत ए जर का एखादीला जर दमा असेल तर दम्याचा पंप सोबत ठेवला पाहिजे आपण सर्दी होते सर्दी होऊ शकते त्यामुळे विक्स सोबत ठेवले पाहिजे लेडीजला कशी एनर्जी एनर्जीसाठी एनर्जी ड्रिंक्सोबत ठेवले पाहिजे ज्यातून आपल्याला एनर्जी मिळेल आपले ॲड्रेस प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड आपल्यासोबत आपण ठेवले पाहिजे प्रवासाला जाताना आपण आप प्रवासाला जाताना आपले इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर सोबत एका डायरीमध्ये आपण लिहून ठेवायला हवे आहेत आपल्या पर्समध्ये आपल्या मोबाईल फोन्स त्याच्यामध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डायलर चालू ठेवला पाहिजे एखाद्याला अचानक त्रास होऊ शकतो चक्कर येऊ शकते त्यामुळे त्या संदर्भात जर का आपल्याकडे टॅबलेट्स असतील आपण डॉक्टरांकडून जायच्या आदल्या दिवशीच सगळं आपल्याला जो जो त्रास असेल त्या संदर्भात टॅबलेट्स म्हणा गोळ्या म्हणा किंवा ड्रिंक्स म्हणा सगळं काही आपण घेऊनच गेले पाहिजे आपल्या पर्समध्ये आपण सगळं फर्स्ट एड बॉक्स ठेवला पाहिजे आपण जाताना ट्रॅव्हलिंग करताना हात रुमाल जादाचे कपडे आपल्यासोबत असले पाहिजेत हात त्याचबरोबर आपण जर का ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला जर का एखाद्या गोष्टीची आवश्यकता पडली जसं काही बाहेरचं काही खाऊ वाटलं तर बाहेरचं न खाण्यासाठी आपण बिस्किट पुडे म्हणा घरातून काहीतरी बनवलेलं स्वत चं ते घरगुती पदार्थ असं आपल्यासोबत ठेवले पाहिजे